हो आमच्या क्षेत्रामध्ये पर्यटकांना आमच्या भागाची माहिती देणारे काही लोकं आहेत पण ज्याला आपण गाईड म्हणतो तेव्हा अशा प्रकारचे टूर गाईड किंवा सेवाप्रदाते मला वाटतं तयार करणं आवश्यक आहे याचं कारण अनेक लोकं येत असतात आणि पर्यटन स्थळं पाहात असतात तर त्यांना स्थानिक पर्यटन स्थळाची इतिहास असो किंवा त्याच्या आजूबाजूचा परिसर असो त्याची संपूर्ण माहिती करून देणं हे टूर गाईडचं सेवा प्रदात्याचं महत्त्वाचं काम आहे आता इकडल्या संपूर्ण ह्याच्यामध्ये जर विचार केला तर स्थानिक भाषा मराठी त्याचबरोबर हिंदी किंवा इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये हे सगळे सेवाप्रदाते किंवा टूर गाईड हे बोलू शकतात जेणेकरून पर्यटकांना व्यवस्थित त्या ठिकाणाची माहिती होईल पण मला असं वाटतं की अशा प्रकारच्या अजून टूर गाईडची किंवा सेवाप्रदात्यांना प्रशिक्षित करण्याची आणि तयार करण्याची गरज आहे जेणेकरून या संपूर्ण पर्यटन क्षेत्रामध्ये येणाऱ्या पर्यटकांना वेगवेगळ्या प्रकारची आणि उत्तम माहिती योग्य ती माहिती मिळू शकेल